राज्याची न्यायिक व्यवस्था पर्यावरणीय कायद्यांचे प्रश्न सोडण्यासाठी वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत आणि त्या कायद्यांप्रमाणे ते हाताळणे त्या कायद्यांप्रमाणे व्य व्यवस्थित होत आहे की नाही याच याची तपासणी करणे हे न्यायिक व्यवस्थेचंही काम असतं आता पर्यावरणीय कायद्यांमध्ये अनेक बाबी लक्ष येतात त्यामध्ये सुधारणांसाठी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्या म्हणजे रस्ते बांधण्यासाठी आपल्याला जमीन संपादन करावी लागते मग जमीन संपादन करायची वेळ आली की मग त्यासाठी काय काय करावं लागतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात त्या त तिथे राहणाऱ्या लोकांची शेती किंवा घरं याचं विस्थापन करणं खूप गरजेचं असतं आणि मग विस्थापन करण्यासाठी प्रथम त्यांना नोटीस दिली जाती आता नोटीस सरकारतर्फे दिली गेल्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रोसिजरप्रमाणे कामं होतात पण बरेच वेळेला असं होतं की काही लोक त्याच्यास साठी ऑब्जेक्शन घेतात की आमची शेती बागायती नाही गेली पाहिजे मग अशावेळी सरकार काय करतं तर त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काढून त्यांना योग्य तो मोबदला दिला जातो आणि त्या लोकांना तयार केलं जातं यासाठी मग त्यांचे जे ऑब्जेक्शन येतात ते ऑब्जेक्शनवर ते क एक कमिटी नेमून त्याच्यावर चर्चा केली जाते आणि त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचं विस्थापन करून त्या जमिनीच्या ब बदल्यात त्यांना दुसरी जागा देऊ करून अशा अनेक पद्धतीने ते प्रश्न सोडवले जाते दुसरं म्हणजे सध्या या सगळ्या क डेव्हलपमेंटसाठी झाडं तोडावी लागतात तर झाडं तोडणं हा कायद्याने गुन्हा आहे मग अशावेळी आता याच्यावर पर्याय काय तर त्याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था पण आहे मग झाडं तोडताना तेवढीच झाडं पुन्हा रीप्लॅन्ट दुसरीकडे झालं पाहिजे याचं न्यायिक व्यवस्था कटाक्षाने समर्थन करते आणि त्यामुळे मग झाडंतोड हे पर्यावरणाला पूरक असलं पाहिजे अशा पद्धतीने विचार करून तर झाडंतोड झाडं क ला लावणे हा क प्रकल्प ला राबवला जातो तिसरं म्हणजे बरेच वेळेला वेगवेगळे कारखाने होतात कारखाने हे देखील कसे असतात की काहीतरी कुठली तरी ती इम्प्रूव्हमेंट असते डेव्हलपमेंट असते परंतु मग ती इम्प्रुव्हमेंट करताना त्यातलं वेस्टेज जे असतं समजा दूषित पाणी तयार होतं किंवा कारखान्यातली मळी असते ती पाण्यात सोडली जाते अशावेळी काय होतं पाणी संपूर्ण दूषित होतं तेच पाणी जमिनीतून झिरपून जवळपासच्या शेतातल्या विहिरींनाही जातं तेच पाणी गावांना पुरवलं जातं आणि यामुळे रोग रोगराई खूप पसरते अशा वेळी मग त्या पाण्याची व्यवस्था कारखाने व्यवस्थित करतात की नाही याचा क प प्रमुख म्हण प्रामुख्याने विचार करून त्यांना जर ते प नियम पाळत नसतील तर त्यांना योग्य तो दंड म्हणा शिक्षा म्हणा ही केली जाते आणि याच्यावर कायद्याने कायद्याची बंधनं आहेतच आणि कायदा न पाळणाऱ्यांना त कटाक खूप मोठ्या मोठ्या शिक्षाही केल्या जातात म्हणजे कसं उदाहरणार्थ झाडंतोड हे जर परनगीशिवाय तुम्ही योग्य कारण नसेल तर तोडलं त एका मोठ्या झाडाला पन्नास एक हजारापर्यंत दंडही केला जातो अशा पद्धतीने पर्यावरणाचे कायदेचे जे प्रश्न येतील ते न्यायिक व्यवस्थेमार्फत आपल्याकडे सोडवले जातात